हल्दीराम रेस्टोरेंट मला तुमच्याकडे एका जेवणाची ऑडर द्यायची होती जेवणामध्ये मला हवं आहे मिक्स वेज हवे आहेत दोन एक पालक पनीर हवा आहे दोन वेज बिर्याणी हव्या आहेत चार तंदूरी चपात्या हव्या आहेत आणि तुमच्याकडे मला एक विशेष प्रकारची गोड स्वीट डिश मिळेल का गुलाबजामुन पाहिजे आहे परंतु तो गुलाबजामुनमध्ये मला काळा गुलाबजामुन पाहिजे आहे तर हा आहे का तुमच्याकडे ते मला एकदा तुम्ही सांगा आणि असेल ते तर मला ते दोन प्लेट लागेल ठीक आहे आणि हे जे आहे हे मला कमीत कमी चार लोकांना पुरेल असं जेवण हवं आहे आणि याच्यामध्ये की नाही तिखटाचं प्रमाण थोडं कमी वापराल कारण की मला जास्त तिखट नको आहे मिडियम प्रकारचं जेवण पाहिजे आहे तर हे तुम्ही मला हं ते मला डिलिवरी कराल आ कारण की माझ्याकडे आज सायंकाळी कार्यक्रम आहे तर सायंकाळी कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तर ते वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आधी मला माझ्याकडे जेवण पोचायला पाहिजे तर कृपया प्लीस तुम्ही याची दक्षता घ्या आणि हे चांगलं प्रकारचं जेवण मला पोहोचवून द्याल